हॅलो मॅडम

कोणतं मॅडम बरं हे काही नाही मॅडम कारंजा चौकापासून या आपल्या बसस्टँडकडं आहे मॅडम ते बसस्टँड एरिया हो डाक्टर खूप चांगले आहेत मॅडम इथं मॅडम तुम्हाला रूमसुद्धा मिळेल आणि तिथं गोवरमेन्ट सुविधासुद्धा आहे तुम्हाला ज्या हां गो गोवरमेन्ट सुविधा आहेत इथं आणि तुम्हाला एन्जियोग्रोपी करायची का एन्जियोग्रोपी करणं आहे तर तुम्हाला त्या स्कीममध्ये तुम्ही बसू शकता मॅडम

तुम्ही व बुलढाण्यामध्ये आहे ना तर सगळं आहे मॅडम तिथं जेवना गिवन्याची सुविधासुद्धा आहे आणि जा जाण्यासाठी अॅटोनं जाऊ शकतो मॅडम अॅट अॅटोनं जाऊ शकतो ना हां हां अॅटो मिळेल हां हां जेवना गिवन्याचंबी सोय आहे आणि अॅटोचंबी सुविधा आहे हां तुम्ही सांगशाल हो खूप छान आहे आणि सरकारी गोवरमेन्टच्या स्किमासुद्धा आहे तिथं हां त्यामुळं तुम्हाला स्वस्तात आणि चांगल्या सुविधा मिळून जाईल हो डाक्टरसुद्धा चांगले आहे हां त्यामुळं तुम्ही कॉल करा मी तुम्हाला न्यायला येईल

तर बघा मॅडम फोन लावशाल ठीक आहे ठीक आहे मॅडम हो धन्यवाद